माझा निगेटिव एक्सपिरीयन्स असा आहे प्रोडक्टवरून जे मी फ्लिफकार्टवरून बोलवलं होतं एकदा पाऊंची क्रीम बोलवली होती पॉंन्डसची जी की व्हायटनिंग व्हिटॅमिन सी असं तिथे लिहिलेलं होतं अन् रिव्यूमदेपण फारसं चांगलं दाखवलं होतं त्यामुळे मी ते ऑडर केलं बट ऑडर लगेच आलं वगैरे मला बट जेव्हा मी ते क्रीम यूस केली जे जसं मला रिव्ह्यू मी वाचले होते ते रिव्यू चुकीचे निघाले अॅक्च्युली ती क्रीम माझ्या स्कीनवर बिलकुल यूज क असं फ्रूटफुल यूज झालेले नाही आणि त्याचे बेनिफिट्सपण मला भेटले नाही आणि खूप स्टिकी आणि ऑईली होती ती क्रीम तर तो एक माझ्यासोबत एक बॅड एक्स्प्रियन्स झाला फ्लिपकार्टवरून त्या प्रोडकसोबत